पंचवीस टक्के आरक्षण म्हणजेच आय टी अंतर्गत लहान मुलांना शिक्षण मोफत मिळतात म्हणजे नर्सरीपासून तर दहावीपर्यंतचं शिक्षण आरोग्यामधे जसं आरोग्यसेवामधे भरपूर काही सवलती आहे ज्या आभा काळ आयुष्मन भारत काळ गोल्डन काळ महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना दीनदयाल योजना ह्या प्र बरंच ह्या योजनामधे रारळ रुग्णांना मोफत उपचार केले जातात त्याच्यानंतर महिलांसाठीपण भरपूर काही कायदे आणि त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण की ते स्वत च्या पायावर उभे राहिले पाहिजे नं स्वत चं संरक्षण करणे आणि समाजामधे त्यांचं स्थान उत उत्तम चांगल्या रितीने राय राहावं यासाठी सरकारनी महिला सम्मान योजना जी आत्ता नुकतीच काढलेली आहे त्यांना प्रवासामधे पन्नास टक्के सवलत दिलेली आहे अशा काही बऱ्याचशा महिलांना सम्मान देण्यासाठी बऱ्याचशा योजना आहे आणि त्याना मजबूत होण्यासाठी त्यांनापण प्रत्येक ठिकाणी जसं नोकरीमधे शिक्षनामधे अशा ठिकाणी बऱ्याचशा आरक्षण सरकारनी दिलेले आहे आणि गरिबांसाठी तर घरकुल योजना दिलेली आहे त्यांच्यासाठी गरिबांसाठी की पेन्शन योजना लागू केलेली आहे कामगार संघटनेसाठी आता नुकतेच कामगाराच्या पेट्या वाटपचं हाय त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी याल ज्यान ज्यांचे लग्न व्हायचे आहे त्यांच्या लग्नासाठी सरकारकडनं भरपूर असं काही मदत दिल्या जाते